मी पन्नास हजाराचं लोन एका बाईला उचलून दिलं काही दिवस तर तिनं भरले पण नंतर भरायलाच मागंपुढं करा पाहत होती आणि माझ्यासोबत भांडण पण केलं तर मी तिच्यावर कॅ कशाबद्दल बुवा कारवाई करू तर मी पुलिस चौकीमध्ये गेले पुलिस चौकीला कम्प्लेंट केली तर पुलिस चौकीवाल्यानी म्हटलं की बुवा तुम्ही ऐट दिवस तर त्यांनी मध्ये केलं म्हणा धावपळ पण तरी पण ती बाई ऐकत नव्हती मग नंतर मी कोर्टामध्ये दिले गेली आणि कोर्टामधून केस लावली अशा प्रकारे मी माझे पन्नास हजार रुपये परत मिळवले